मला कामाचा खूप तणाव आहे व माझ्यातला उत्साह वाढण्यासाठी मला एक मराठी किंवा हिंदी एक चांगला अनुभव देणारा चित्रपट शोधत आहे मी माझ्या मतानुसार थ्री इडियट्स हा चित्रपट हिंदीमध्ये आहे परंतु हा खूप चांगला पिक्चर आहे यामध्ये आपण हसत खेळत जीवन कशी जगायचे व नवीन तंत्रज्ञानानुसार किंवा नवीन विचारानुसार आपण जीवन कसे जगायचे व सक्सेस त्यात कसा मिळवावा हे त्यातील रॅन्चो या कॅरेक्टरने दर्शवून दिले आहे ह्या पिक्चर बघितल्यावर माझा उत्साह देखील वाढतोच परंतु जे ज्यातून ज्ञान मिळते व किंवा आपण जरी तो पिक्चर पाच ते दहा वेळा बघून झाला तरी आपल्याला अकरा वेळा बघावासा वाटतो कारण त्या पिच्चरमध्ये खूप काही असेन मग म्हणजे खूप काही असे प्रसंगाला दाखवले आहेत की त्या प्रत्येक प्रसंगातून आपल्याला काही काही नवीन शिकायला मिळते नवीन अनुभव येतो एवढेच